मी योग क्लास जॉईन केलेले होते मी त्या ठिकाणी गुरुजी योग कसे करायचे त्याचे बारकावे शिकवाय सांगायचे आनि त्याच्यामुळे आपण योग्यरित्या योग करत असल्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा आपल्या शरीराला होतो ज्या चुका आपण जर ते त्यात केल्या तर त्याचा पुरेपूर फायदा होत नाही त्याच्यामुळे ते व्यवस्थितच करणे आवश्यक असते आणि यात परंतु नेहमी आपण क्लासमध्ये जा जात नाही घरीच आपला योग सुरू करतो आणि त्या तिथे जे शिकलं ते आपण घरी करण्याचा प्रयत्न करतो आणि घरी करत राहतो त्याचा फायदा पण आपल्याला मिळत असतो फक्त क्लासमध्ये जाणाऱ्या जाण्याचा अनुभव मात्र वेगळा असतो तो याच्यासाठी की तिथे आपल्याला थकवा येत नाही कारण की सामूहिकरित्या करतात हसत खेळत आनंदानी सगळे एकाच वेळेस करत असल्यामुळे त्याचा कंटाळा येत नाही घरी कधीकधी कंटाळा ये येऊ शकतो तर तेवढा एक बदल या दोन्ही याच्यात आहे